तंत्रज्ञान शिक्षण मनोरंजन व्यापार वाहतूक अशा क्षेत्रांमध्ये भारतीयांनी भारतीय व्यावसायिकांनी भारतीय उद्योगपतीनी आणि भारतीय नेत्यांनी बरंच मोठं योगदान दिलं आता शिक्षण मनोरंजन व्यापार शिक्षणामध्ये राधाकृष्ण असतील मनोरंजनामध्ये हरी फाळके असतील फाळक्यांनी आपला पहिला चित्रपट पहिला सिनेमा राजा हरिश्चंद्र हा काढला तंत्रज्ञानामध्ये भारतीय कम्प्युटरचे जनक श्री विजय भाट भाटकर असतील शिक्ष व्यापारामध्ये अडानी अंबानी यांसारखे उद्योगपती असतील यांनी भारताला बरीच देणगी दिली आता तंत्रज्ञान आणि शिक्षण यांचा सांगड घालणारी बायजूज ही ऑनलाईन शिक्षण करणारी शिक्षण देणारी पहिली पहिलं व्यासपीठ आलं कोरोनानंतर हा बन मोठा बदल झाला त्याच्यामुळे आपल्या भारतीय शिक्षण क्षेत्रात हा मोठा बदल झाला आता असे अनेक नेते ज्यांनी अनेक व्यापारी उद्योगपती यांनी अवकाशात जाण्याची आवड निर्माण केली त्यातनंच इझरो इझरोचा उग उदय झाला एकोणीसशे बासष्टमध्ये इजरोची स्थापना झाली इझरोच्या माध्यमातून चांद्रयान मंगलयान आणि अशा अनेक प्रो प्रोजेक्टची आता सुरवात सुरू आहे शिक्षण क्षेत्रात सांगायचं झालं तर राधाकृष्ण यांनी व्यापारी शिक्षणावर खूप मोठा भर दिला आता तंत्रज्ञानात झालेले बदल म्हणजे मोठा बदल म्हणजे ए आय आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जेवढेच चांगले मुद्दे आहेत तेवढेच वाईटही मुद्दे आहेत चांगले मुद्दे असे की एखादा माणूस ज्याला कोडिंग किंवा अशा कुठल्याच गोष्टींचं नॉलेज नाही तो एका क्लिकवर एका टॅबवर आपलं सगळे कोड म्हणजे एका चार वर्षातलं कम्प्युटर सायन्सचा किंवा आय टीचं शिक्षण घेणारा इंजिनियर आणि आता ए आयमध्ये मास्टर झालेला एक सर्वसामान्य बारावी पास विद्यार्थी हे समान पातळी येऊन ठेपले आहेत याचा एक निगेटिव मुद्दा असा होतो ए आयमुळे अनेक हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या पहिलंच महाराष्ट्र भारतावर असलेलं हे भुकमारीचं किंवा बेरोजगारीचं टेन्शन आता प्रचंड वाढत चाललं आहे ए आयमध्ये ही झालेली क्रांती एका बाजूलाच चांगली असेल तर दुसऱ्या बाजूलाही प्रचंड जीवघेणी दिसते आता बद वाहतूक क्षेत्रात किंवा रस्ते क्षेत्रात भारताने नितीनजी गडकरी आणि अनेक अशा लोकांच्या नेतृत्वाखाली मोठी कामगिरी केली आता रस्ते बनत असतात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत असतं रेल्वेचे रूळ बनत असतात हे बनत असताना लोकांची गै सोय होत असताना लोकांना ट्रान्स्पोर्ट लवकर होत असताना कुठेतरी रस्ते बनवताना लँड ॲक्वायजेशन होताना झाडांची किंवा वृक्षांची मोठ्या प्रमाणात जंगल तोड केली जाते वृक्ष तोडले जातात परत झाडं पुन्हा लावली जात नाही फक्त आश्वासनं दिली जातात ही कुठेतरी शोकांतिका आहे जेवढी झाडं लाव कापली गेली जेवढी झाडं तोडली तेवढी वृक्ष तोड झाली निदान त्याच्या पाच ते दहा टक्के झाडं निदान पन्नास टक्के झाडं ही आपल्याला लावता आली पाहिजे सरकारने औदुंबर पार्कसारख्या अशा अनेक वृक्षांची लागवड केली पाहिजे जेणेकरून ऑक्सिजन जास्तीत जास्त निर्माण होईल प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीने असा एक निर्धार घेतला पाहिजे की निदान प्रत्येक पावसाळ्यात मी दोन तरी झाडं लावीन इजिप्तमध्ये हल्लीच एक नवीन नियम आला की जर तुम्ही दोन झाडं घराभोवती लावली नाहीत तर तुम्हाला घर बांधता येणार नाही कमीत कमी दोन झाडं माणसानं त्या भीतीपोटी तरी झाडं लावायला घेतले अशा अशा गोष्टी होत असताना तंत्रज्ञान शिक्षण मनोरंजनात व्यापारात वाहतुकीमध्ये आपण प्रगती करत असताना कुठेतरी वृक्ष तोड हा किंवा पोल्युशनसारखे नदी प्र नदी प्रणालीची जी लागलेली वाताहत आहे ती कुठेतर लक्षात घेतली पाहिजे हे अशा आपण पुढे जात असताना आपल्या एवढ्या मोठ्या भूखंडात आपला काहीतरी तीनशे तीन थ्री थाउजंड थ्री लॅक समथिंग स्क्वेअर फूटमध्ये भारत आहे त्याच्या फक्त सोळा ते वीस टक्क्यावर जंगल असेल आणि आता आपली लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे तर या लोकसंख्येला पुरणारा ऑक्सिजन तरी आपल्याला निदान भेटला पाहिजे अशी आपली इच्छ माझी इच्छा आहे त्यामुळे आपण आता वृक्ष लागवडीवर काम केलं पाहिजे वृक्ष लागवड केली पाहिजे आणि वृक्ष संवर्धनही केलं पाहिजे धन्यवाद